अगदी हा खरं म्हणजे माझा खूप आवडीचा विषय आहे आणि मी अगदी वयाच्या सोळा सतरा वर्षापासून फोटोग्राफी करत होतो अलीकडेही फोटोग्राफी करतो पण जेव्हा मी सुरुवातीच्या फोटोग्राफीमध्ये पडलो त्या काळामध्ये रोल कॅमेरा होता म्हणजे ज्यामध्ये आपल्याला एक कलर रोल किंवा ब्लॅक अँड व्हाईट रोल टाकून आणि फोटोग्राफी केली जाते तर त्यामध्ये मी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीचाही प्रचंड आनंद लुटला आहे की ज्यामध्ये विशेष करून मी स्वत स्टुडिओ चालवलेला होता त्याच्यामुळे फोटोग्राफी करताना ब्लॅक अँड व्हाईट फोटो पासपोर्ट साइज फोटो याची फार त्यावेळेस क्रेज होती आनि मग आम्ही तो फोटो काढायचो ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यासाठी लाईट शेड्स वगैरे म्हणजे फोकसिंगचं फार महत्त्व होतं मग तो जो कोणी व्यक्ती असेल त्याला त्या स्टुडिओमध्ये बसवणं दोन्ही साईडनं फोकसिंग करणं आणि मग तो क्लिक केल्यानंतर त्याला ते शेड किंवा ते ॲपराटर जे ॲपार्चर असेल त्याचा ते सेट करून आणि तो फोटो आम्ही काढत असू एक आनंददायी अनुभव तो होता आणि त्याच्यावर मग त्याच्यामध्ये मग ते एनलार्जर वगैरे असायचं त्यात ते एनलार्जरमध्ये ते बरोबर सेटअप करायचा तो फोटो डेव्हलप करायचा आणि मग ती इमेज तयार झाली की त्याची प्रिंट करायची असं हे सगळं ते प्रकार होता तर मोनोक्रोमॅटिक चित्रामध्ये काय आहे की त्यामध्ये असं असतं की तुम्हाला लाईट्चा वापर करून वेगवेगळ्या शेड्स म्हणजे कलर टोन किंवा शे जे आपले स्कीन टोन वगैरे असतात ते त्याच्यामध्ये पाहिजे तसे घेता येतात वेगवेगळ्या शेड्समधून म्हणजे लाईट शेड्स त्याला देऊन आणि ती सगळा तो जो चित्र असतं ते तयार केलं जातं त्याच्यामुळे ऑब्वियस्ली इतर चित्रांपेक्षा मोनोक्रोमॅटिक चित्र जे आहे त्याच्यामध्ये फार कलर्स नाही आपण वापरत पण मात्र तो फो म्हणजे इव्हन ती फोटोग्राफी करतानासुद्धा कुठल्या अँगलने तो लाईट द्यायचा आणि मग कुठल्या शेड्स त्याला जास्त कोणत्या साईडला कुठली शेड आली पाहिजे काय हे सगळं त्याच्यामध्ये इत्थंभूत असायचं त्याचा अंतर्भाव असायचा आणि ते एक मजेशीर फोटोग्राफीचा तो एक प्रकार होता